हां बोल गं काही नाही कॉलेजला आली आहे बोल ना कुठे जायचं बरं चालेल ना पण मग उद्या हाफ डे स्कूल आहे मग तिथून मग कोणाकोणाला घ्यायचं पण सोबत येतील का सगळे जण तू विचारून बघ मग कोणाला तरी सांग मग तसं तू मला मला तर इथलं काही माहीत नाही आहे हां तीन वाजेपर्यंत कॉलेज होऊन जाईल उद्या जाऊ मग पहिले एकवीस साक्षी तेजस्विनी त्यांना विचारून मग तुझ्याकडे कोण घेते ते मग त्यांना तसं जाऊ मग पण मला इथलं काही माहीत नाही तू बघ बस वगैरे कसं काय बरं

बरं आणि मग इकडून जाई अनूचं कॉलेज उशीरा सुटलं मग एक वाजेपर्यंत नाही नंतरच स्टॅटचं लेक्चर पण आहे आणि एन सी सीच मॅडमांनी बोलून घेतलं तर अजून उशिरा मग एक वेळेस पहिलेच तेजस्विनी त्यांना विचारून बघू मग ते काय म्हणता ते बघू आणि मग जाऊ पण मग पण मग त्यांना मी ते खर्च वगैरे किती लागेल ते पण सांगावं लागेल पण तरी अंदाजे किती ख अंदाजे किती खर्च लागेल किती मुली जाणार त्यानंतर तिथं था उशीर झाला की कपडे किती ला म्हणजे सोबत घ्यायचे की नाही घ्यायचे तिथं कुठे थांबायचं ते पण पंचवटी मग एक काम करू कॉलेजला सगळे जाऊन येऊन तिथून मग सोबत जाऊ

पण मग कॉलेजला येऊन त्यांना खर्च किती वगैरे लागणार ते कसं ठरवायचं अग् तेजस्विनी आणि त्यांना तिथे त्यांना अगोदर विचारून बघू खर्च किती लागेल ते तर विचारू हां खर्च इकडे इकडून जायला किती खर्च लागतो सिटी बसने वीस ते तीस रुपयाने तिथं गेल्यानंतर आपल्याला म्हणजे काही क्लोज वगैरे तर नाही राहणार ना मंदिर आणि बस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सकाळी नऊ मग आपण इथून सात साडेसात आठ वाजता पोहचू कॉलेजला तिथून मग सगळेजण सोबत पंचवटीला जाऊन मग तिथून तिथे जाऊ मग तरी जवळपास सात एकशे रुपये खर्च लागून जाईल गं क बस सिटी बस न करता डायरेक सिटी सिटी सिटी बस न करता डायरेक रिक्षा करून जायचं सिटी बस अजून बंद राहिलं मग कारणकी शनिवारी बस बंद कमी राहतात ना

मग आज तू एक वेळेस का एक काम कर साक्षी ते जे तू बाकीच्यांना तिकडे तुझ्या मैत्रिणींना मित्रांना विचार मयूरी संध्यांना वि विचार मी इकडं विचारते तेजस्विनी आणि त्यांना बाकीच्यांना

घेऊन ये मग त्यांनाही सोबत हां चालेल बरं चालेल मग आपण बोलू नंतर एकवीस विचारून बघू त्यांना ते काय म्हणता मग त्यावर ठरवू चालेल मग हो हो बाय